आपल्या सर्वांच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी एक साधन असतं त्याला एल पी जी सिलेंडर असे म्हणतात तर एल पी जी सिलेंडर आपण वापरत असताना स्वयंपाक करत असताना दर वेळेस रात्री किंवा सकाळी चहा वगैरे झालं किंवा आपला स्वयंपाक झाला तर आपण सिलेंडरचं बटण बंद करावं आणि रेगुलेटर सिलेंडर जर आपण भरून आणत असेल एजन्सीवरून तर तिथेच चेक करून घ्यावं जर सिलेंडर लिकेज असणार तर बदलून घ्यावं आणि घरी आल्यावर सुद्धा सिलेंडर चेक करावं आणि रेगुलेटर पण व्यवस्थित आहे का ते चेक करावं आणि स्वयंपाक करताना आपण दारं खिडक्या खुले ठेवावे नाही तर जर आपलं एखाद्या वेळेस लक्ष नसलं गॅस बंद असला घर बंद असल्यामुळे घर घरात गॅस जमतो आणि तेच का आपण आल्याबरोबर गॅस पेटवला तर घरात भडका होण्याची शक्यता असते म्हणून कधीही स्वयंपाक करताना दारे खिडक्या सगळं खुलं असावं आणि अत्यंत तेवढी माई अत्यंत तेवढी काळजी आपण घ्यावी तर स्वयंपाक घरात एल पी जी सिले एल पी जी गॅस सिलेंडर असताना ही सर्व काळजी घ्यायची असते